हा बोला हा हा तर या ना

हा हा हा हो हो येऊ शकते खुलं आहे आमचं पार्लर

हा हा हा हो हो सगळं सांगू शकतो आम्ही आमच्या पार्लरमध्ये सगळं सांगते आणि आम्ही सगळं म्हणजे पार्लरचं करून देते हो हो सांगते ना नेकलेस घालायचं त्याच्यावर थोडी का आपली छोटीवाली गळ्यातली ही घालायची मग मंगळसूत्रं घालायचं बिंंदिया वगैरे लावायची सगळे जुडा वगैरे पाडून पिना वगैरे सगळं सगळं आमच्याकडे तयारी करून देतात तुम्हाला जशी पाहिजे तशी बिल्कुल आमच्याकडे मुली आहे ना जसं पाहिजे तसे करायसाठी हो हो पुष्कळ मुली आहे आमच्याकडे ह हो करून देते बिल्कुल पैसे आता त्याच्या प्रमाणे जसं तुम्हाला पार्लरचं ते हे करायचं आहे तसं आम्ही पैसे घेऊ हा हा हा

हा हा हा हा ह ठीक आहे तर मी पूर्ण पैसे आम्ही एका जणाचे घेऊ तीन चार हजार रुपये लागणाच आम्हाला हा हो हळद हळद पूर्ण रिशसेप्शन वगैरे हळदीचा कार्यक्रम झाला तुमचा मेहंदीचा झाला रिशसेप्शन काय लग्न आहे ते वगैरे आम्ही बरोबर आमच्या हिशोबाने घेते मग ते ह तर ते सगळं मिळून मग कमी करता येते ना कमीत कमी आहे आमच्याकडे रेट म्हणजे हा ठीक आहे